हॅलो नमस्कार जिओ ग्राहक सेवामध्ये फोन लागला आहे का हां तर मी माझा जिओचे कार्ड आहे आणि काल रिचार्ज करताना माझ्याकडून चुकीची योजना निवडली गेली आणि रिचार्ज झाला आहे आणि मला ती बदलायची आहे असे बदलता येईल का येईल का मस्तच माझ्याकडून आत्ता नऊशे नव्याण्णव रुपयाची डेली दोन जी बी डाटा आणि फ्री कॉल्ज ॲन एस एम एस अशी चौऱ्याऐंशी दिवसांची ही योजना निवडली गेली आहे हो बरोबर पण मला पाचशे पन्नास रुपयाची वन पॉईंट जी बी वन पॉइंट फाईव्ह जी बी डाटा असणारी साठ दिवसांची योजना सुरू करायची आहे आणि मला विचारायचं होतं की तुमच्याकडे डेली एक एक जी बीची कोणतीही योजना नाही का नाही का माझ्या इंटरनेटचा इतका वापर होत नसल्याने मला कमीत कमी डाटा असलेली योजना हवी होती हो एक पॉईंट पाच जी बीचीच आहे का शेवटची बरं बरं मग माझी सध्याची योजना बदलून पाचशे पन्नास रुपयाची एक पूर्णांक पाच जी बीची योजना सुरू करायची आहे हो मी आत्ता बोलत असलेला नंबरच आहे ज्यावरती योजना बदलायची आहे पंधरा मिनिटमध्ये बदललेल्या योजनेचं मोबाईलवर मेसेज येईल का ओके ओके ठीक आहे मस्तच ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद